वाहतुकीच्या उपलब्धतेने आपल्या जीवनावर नक्कीच चांगला परिणाम होतो पूर्वी प्रवासात म्हणजे पूर्वी घरापासून ऑफिसपर्यंत जाताना खूप ट्रॅफिक असायचा वाहतूक खोळंबलेली असायची तर ते रस्त्याने जायचे जे पर्याय होते त्या पर्यायांमध्ये आपल्याला कधीकधी फार मनस्ताप सहन करावा लागायचा कारण वाहतुकीचा खोळंबा हा ठरलेला असायचा रस्त्यांवरती रस्ते चांगले नाहीत कधीकधी रस्त्यांवर खड्डे असतात किवा पावसाळा असतो त्या सगळ्या कारणांमुळे रस्त्यांवरती वाहतुकीचा खोळंबा होतो ट्रॅफिक होतं त्यामुळे रस्त्याने जाताना फार त्रास व्हायचा पण आता मेट्रो मेट्रोची सुविधा आहे तर मेट्रो ही खूप फायदेशी आहे तिच्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आरामदायी प्रवास आहे तर हा जो प्रवासाचा पर्याय आहे मेट्रोचा त्याच्यामुळे नक्कीच थोडंसं जीवन सुसह्य व्हायला प्रयत्न होतो आहे दररोजच्या ज्या ट्रॅफिकमधला जो मनस्ताप आहे तो कमी झाला एक आरामदायी आरामात बसून ए सीत बसून वातानुकूलित ठिकाणी बसून तुम्ही प्रवास करता त्याच्यामुळे नक्कीच या लहान लहान घटनांमुळे जीवनाच्या गुणवत्तेवरती एक सकारात्मक असा परिणाम होत असतो त्यामुळे नक्कीच वाहतुकीची साधनं शहरात जर का चांगली असतील ती सक्षम असतील ती वेळ वाचवणारी असतील ती आरामदायी असतील तर नक्कीच मानवाचं आयुष्य थोडंसं सुसह्य होईल दररोजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला अनेक समस्या असतात त्यात परत प्रवासाचा मनस्ताप नको असेल तर हया सगळ्या वाहतुकीच्या सुविधा चांगल्या असाव्यात तर हे मेट्रो जी आहे याची पूर्वी नव्हती प्रवासाची कल्पना किवा आत्ताही बऱ्याच ठिकाणी रस्ते चांगले झाले आहेत त्याच्यामुळे तिकडे पोचता येतं सोशल मीडिया असेल आता हे सध्या समाजमाध्यमांवरती प्रवासाचे लोकं बरेच आपले स्वतःचे अनुभव सांगतात त्या अनुभवांमुळेही आपल्याला आ आडवाटेवरची ठिकाणं कळतात तिथे आपण जाऊ शकतो गुगल मॅप्स आहेत त्याचाही वापर करून आपण आडवाटेवर म्हणजे कुठलेही मॅप्स वापरून हल्ली तिकडे ठिकाणांचं मॅपिंग केलेलं असतं तर ते पूर्वी नव्हतं त्याच्यामुळे काही ठिकाणं माहीत नसायची तर आता ही सगळी माहिती सोशल मीडिया आणि इतर लोकांमुळे आपल्याला कळते आणि त्यामुळे आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि नवीननवीन प्रवासाची ठिकाणं बघू शकतो